म्हणजे मी म्हणजे शिक्षण तर घेतलंच आहे फोटोग्राफीसाठी पण मला पहिल्यापासून आवड होती की म्हणजे मी पहिल्यापासून आवड होती फोटोग्राफची म्हणजे मला फोटो काढायची दुसऱ्यांचे फोटो काढून द्यायची खूप आवडते आणि मला जमतही होते फोटो काढणं म्हणजे मी तर जास्त तर म्हणजे मी लहानपणापासून मोबाइलद्वारेच फोटो काढत होती म्हणजे मग मी नंतर दहावीनंतर मग माझा एक मित्र मित्र होता त्याच्याजवळ कॅमेरा होता तर मी म्हणजे त्या कॅमेराने फोटो काढून बघत होते तर मला खूप चांगले फोटो काढता येत होते तो माझा मित्र मला तुला तर माझ्याही पेक्षा चांगले फोटो काढता येतं तू फोटोग्राफीचे औपचारिक शिक्षण घे आणि तुझा स्टुडिओ खोल अशा प्रकारे तुझा विकास होईल तर तो मला असं माहिती सांगत होता किंवा पाठिंबा देत होता पण मी तो असं काही जास्त लोट नाही घेतला डल तो मला खूप म्हणजे पाठिंबा देत होता की तू हे काम कर तुला जमते तर मग मी फोटोग्राफीचे औपचारिक प्रशिक्षण घेतले आणि त्याद्वारे माझा एक स्टुडिओ खोलला आणि तो आज तो स्टुडिओ चांगल्या प्रकारे चालत आहे आणि त्याच्यामुळे मी म्हणते मला त्यांनीच सांगितले की तुला खूप चांगले फोटो जमतात तर तो म्हणजे त्यांच्या त्याच्यामुळे आज मी इथे आहे आणि माझा एक स्टुडिओ आहे फोटोग्राफचा